सर्फ म्हणजे वाढण करण्यासाठी कॅटरिंग ही बेस्ट सुविधा आहे कॅटरिंगमधे आपण वाढणारे जे लोकं राहतात ते आपल्याला वाढतात त्यामुळे आपले जेवण व्यवस्थित व चांगले होते व आजकाल व आधीच्या काळात पंगतीत बसवायचे व त्यांना वाढायचे तेव्हा पण जेवण जायचे पण असे वाटायचे की पंगत ती केव्हा उठते व केव्हा आपण जेवायला बसू त्यामुळे आत्ताच्या काळात कॅटरिंग ही बेस्ट सुविधा आहे व आपण तिथे केव्हा पण किती पण वेळा जो पदार्थ असेल तो तिथे घेऊ शकतो व कॅटरिंगसाठी आपल्याला पैसे देऊन ते जेवण बनवून आणतात व त्यामुळे जेवणाची आपल्याला काळजी नाही रहात